नमस्कार साहेब मी स्वराज कारंडे बोलतो आहे मी माझ्या कामावरून घरी चाललेलो आहे पण जाताना रस्त्याच्या कडेला आपण जे चालतो ते पद पा पदपथावरील तिथे पाणी गळत आहे तिथं जे क्रॅक काय आहे ना ते त्यामधून पाणी पद पाणी गळत आहे तरी तुम्ही इथं येऊन ते बघू शकता इथं जे जातात त्यांना तिथं इथून जे चालतात तिथं सर्वांना प्रॉब्लेम येत आहे कारण का तिथं खूप पाणी साचले आहे आणि ते वरून गळतं आहे खालीपर्यंत सगळीकडे प रस्त्यावर सगळीकडे पाणी साचले आहे त्यामुळे कोणालाही पलीकडे जायला येत नाही इथे सर्व जण अडकून अडकले आहेत त्यांना पलीकडं जायचं असेल तर दुसरा मार्ग शोधावा लागत आहे तरी तुम्ही इथे येऊन बघू शकता आणि लवकरात लवकर यावर उपाय काढू काढा हे सर्वांचे मागणे आहे ही वि ही जर गळतीची व्याप्ती थांबली ही जर थांबलं नाही तर सगळ्या रस्त्यावर पाणी येण्याची शक्यता आहे